माझं सगळ्यात मेमोरेबल नृत्यप्रदर्शन हा कार्यक्रम अमरावती येथे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन इथे झाला होता तेव्हा काय झालं होतं माझं आवडतं गाणं आहे सैया म्हणून जी कैलाश खेर यांनी गालेलं आहे त्याच्यावर मी नृत्य केलं होतं ते त्या कार्यक्रमचा सगळ्यात म्हणजे आकर्षित करणारा भाग हा हे माझं नृत्य होतं हे मला आवर्जून सांगायचं वाटते कारण जेव्हा ते मी नृत्य परफॉर्म केला तेव्हा सगळे जणं टाळ्या वाजवत होते आणि त्या नृत्यासाठी मला नंतर बक्षिसही देण्यात आलं आणि बक्षिसापेक्षाही मला जे लोकांनी कौतुक केलं आणि त्याच्यानंतर मला त्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमात करण्यासाठी मला फोन आले तर ती सगळ्यात महत्त्वाची बाब होती की नृत्य हा माझा आवडता छंद आहे आणि तो मला जपायला खूप आवडतो आणि आता मी तो जपत आहे आणि नृत्यप्रदर्शन करायला मला खूप आवडते आता मी विविध कार्यक्रमांसाठी नृत्य करते आणि याचा मला फायदा झाला की मला खूप लोकं तो ओळखतात आणि सेमी क्लासिकल डान्स मी करते